तंत्रज्ञानातील प्रगतीचा किंवा नवसंकल्पाचा पुढील दशकात जगावर सर्वात मोठा प्रभाव पडेल असं मला वाटते कारण आपल्या इंडियामध्ये खूप साऱ्या नवीन टेक्नॉलॉजी येत आहेत जसं की डायबरलेस व्हेइकल हे आहे भारतातील पहिले स्वयंचलित वाहन बेंगरूळच्या स्टार्टअप कंपनीने केले आणि ह्या ह्याचे अनावरण पेटीयेम यू पी आयेस एस डी के पेटीयेमने भारतात जलद पेमेंट पद्धत आणली आहे जाणून घ्या ती कशी आहे काय करते यूटूब अपटेट्स यूटूबने नवीन धोरण आणले आहे आता चॅनल्सची कमी करण्यासाठी इतकेच सदस्य आवश्यक असतील आधार पॅन लिंकना सरकारी योजनेचा लाभ ना मिळणारं लोन तीस जूनआधी करावे लागणार हे महत्त्वाचे काम सेल्सफोर्स न्यूज सेल्स फोरचे मोठे फाऊजन क्रिएटीव ए आय स्टार्टअप्समध्ये पाचशे दशलक्ष डॉलर करणार गुंतवणूक आहे अशा पुष्कळ साऱ्या ट्विटर टू पे कंटेन क्रिएटर आता कंटेन क्रिएटरला ट्विटर देणार पेमेंट एलन मस्क यांनी इतक्या निधीचं केली आहे तरतूद फेसबुक इन्स्टाग्राम व्हेरीफाईड यामदे वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज आलेल्या व्हॉट्सअप व टेक्नॉलॉजीज यात ए आय टेक्नॉलॉजी आली आहे या दशकात ज्या पुढच्या दशकात सर्वात मोठा प्रभाव हा तंत्रज्ञानाचा आणि टेक्नॉलॉजीचा प्रभाव खूप जास्त प्रमाणात पडणार आहे वेब डिझायनर वेब टेक्नॉलॉजी ज्याच्यामुळे माणसाची खूप कमी अशी जास्त वापर नाही राहणार आहे माणसाला माणसापेक्षा जास्त आणि टेक्नॉलॉजी स्वत च असं काम करून घेणार आहे ज्याच्यामुळे की आपल्या भारताला आणि आपल्या याला खूप मोठा प्रभाव पडणार आहे तिथे माणसाची अन्एम्पलॉयमेंट जास्त वाढेल कारण की टेक्नॉलॉजीच सगळे काम करणार तर माणसांची फार कमी तिथे उपलब्धी राहणार आहे आणि जागा फार कमी निघणार आहे जे की ए आय इंटलेजन्स निघणार आहे रोबोट्स निघणार आहे सगळया कामांसाठी टेक्नॉलॉजी इतकी वास्ट होत आहे आपल्या लाईपमध्ये आणि त्याचा प्रभाव आपल्या लाईफस्टाईलवर खूप जास्त प्रमाणात पडणार आहे